आमच्या गावामध्ये दरवर्षी वार्षिक जत्रा ही केली जाते ग्रामदेवतेचा त्याठिकाणी जत्रा कर त्याठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पालखी उत्सव असतो आणि त्यावेळी सर्व प्रकारचे लोक याठिकाणी जमा होतात वेगवेगळ्या दूर दूर दूर ठिकाणावरून लोक येतात आणि त्याठिकाणी जत्रेचा आनंद घेतात लहानपणाची आठवण म्हणजे त्या ठिकाणी फोटो काढण्यासाठी त्या ठिकाणी गेलो असता ती फोटो काढून झाल्यानंतरसुद्धा मी तिथे थांबलो